वर्धेत वर्धेचं वातावरण कसं आहे आम्हाला यायचं होतं पाहायला वर्धेला वातावरणमध्ये चांगलं आहे ना

हो हो हो येऊ शकते ना मी वर्धेत कोणतं पर्यटन चांगलं आहे का कोणतं तिकीट वगैरे तिकीट वगैरे कशी आहे जे किती रुपये वगैरे आहे खर्च वगैरे जास्त नाही लागत ना अजून पोळा वर्धेतला पो ह्या सिंदीतला पोळा कसा भरते